प्रशांत शुभम अनिकेत संदीप करण स्वराज प्रेम राहुल विकास दीपक डिगंबर कोंडोबा धुंडोबा ग्यानबा सखाराम तुकाराम बळीराम राजेश मंगेश सुकेश वसंता हनुमंता हळदीराम बालाजी मादवराव अविनाश दीपक गंगाराम